देशातील दवाखान्याबद्दल बो बोलायचं झाल्यास मला अनेक गोष्टी जाणवतात एकीकडे आपल्या देशात खूप चांगले डॉक्टर्स नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आहेत ते लोकांची सेवा करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि अनेक गंभीर आजारवर यशस्वी उपचार करतात मोठ्या शहरामधील काही दवाखाने तर आंतरराष्ट्रीय त स्तराच्या सुविधा देतात हे पाहून खूप आनंद वाटतो पण दुसरीकडे देशातील सर्वसामान्यांसाठी दवाखाने अजूनही अनेक समस्यांनी घेरलेले आहेत आजही अनेक ठिकाणी चांगले दवाखाने उपलब्ध नाहीत ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी दूर शहरामध्ये जावे लागते ज्यामुळे त्यांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो अनेक दवाखान्यामध्ये खाटांची आणि आवश्यक उपकरणांची कमतरता असते त्यामुळे वेळेवर उपचार मिळणे कठीण होते सरकारी दवाखान्यामध्ये अनेकदा खूप गर्दी असते आणि लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते जे स्वच्छता आणि इतर सुविधांचेही कमतरता जाणवते